लेखक म्हणून लिहित असताना खूप विविध अनुभव येतात कारण आपल्या मनामध्ये असणाऱ्या संकल्पना कागदावर उतरत असताना त्या कथेच्या स्वरूपात ज्यावेळी उतरवल्या जातात त्यावेळी अनेक पात्रं त्याच्यामध्ये प्रविष्ट होत असतात जे आपल्या मनामध्ये विचार आहेत जे आपल्या मनामधलं द्वंद्व आहे आणि जे आपल्या मनातले प्रसंग आहे ते कथेच्या माध्यमातून प्रभावीपणे लोकांसमोर मांडण्यासाठी प्रयत्न करायचा असतो पण ज्यावेळी ही कथा वाचकांच्या हातात जाते त्यावेळी विविध प्रतिक्रिया येत असतात बरेच वेळेला लेखक म्हणून काही सुचत नाही किंवा काहीतरी लिहिलं जातं अशा वेळी आपल्याला जरी आवडलं नाही तरी बरेच वेळा आपल्या हातून खूप काही उत्तम घडलेलं असतं आपण लिहिलेल्या लेखामुळे काहीजणांच्या मनाला खूप आनंद होतो बरेचदा मला असा अनुभव आला आहे की मी एखादी कथा लिहिते त्या कथेमधली पात्रं वाचकांना स्वतःच्या जवळची आसपासची वाटतात बरेचदा त्यांच्या मनातलं नैराश्य दूर होतं आणि त्यांचे फोन येतात की आम्ही तुझी कथा वाचण्यासाठी उत्सुक असतो कधी एकदा प्राजक्तचा अंक येतो आहे आणि आम्ही ते वाचतो असं आम्हाला होतं त्यामुळं खूप आनंद वाटतो आणि आपल्याला काही सुचत नाही आपण काही लिहू शकत नाही अशी निराशा जर कधी मनात आली तर अशावेळी ह्या वाचकांचे जे फोन असतात त्याचं छान मनामध्ये आनंद निर्माण होतो आणि उत्तेजन मिळतं की नाही आपण ह्या वाचकांसाठी या लोकांसाठी लिहितं राहिलं पाहिजे वेगवेगळी माणसं आजूबाजूला दिसतात भेटतात वेगवेगळे प्रसंग घडतात त्यातून काही ना काहीतरी सुचत जातं आपल्या लेखनानं आपल्या काही व्यक्त होण्यानं जर दुसऱ्याला आनंद मिळत असेल दुसऱ्याच्या जीवनातलं दुःख दूर होत असेल तर तो आनंद खूप महत्वाचा असतो आणि ही भावनाच उत्तेजन देणारी ठरते म्हणून मला कथा लेखन कविता लेखन आवडतं कारण हे व्यक्त होण्याचं उत्तम माध्यम आहे आणि ज् जेणेकरून समोरच्या व्यक्तीच्या मनातील निराशा संकट अस्वस्थता दूर करण्यासाठी हे प्रभावी माध्यम ठरू शकतं